मी लहानपणापासूनच मराठी भाषेत माझी मात मराठी भाषेतच बोलत असते आणि माझी मातृभाषा तेच आहे मराठी तर मी मराठीतच बोलत असतो आणि मी लहानपणापासून मराठीतच शिकलेली आहे आणि आतापर्यंत माझ्या वेळेस काही म इंग्लिश होतं नाही आणि सी कोणचं सीबीससी पॅटर्न वगैरे काहीच नव्हतं मी मराठीतच शिकलेली आहे आणि मी मराठीतच सग समोरच्या जर व्यक्ती माझ्यासोबत हिंदीत जरी बोलत असाल पण मी त्याच्यासोबत मी मराठीत बोलतो कारण की त्याला समजते माझी भाषा म्हणून मी त्याच्यासंग मराठीतच बोलत असतो आणि मला पण माझी मातृभाषा मराठी आहे तर मला मराठी भाषेतच आवडते बोलायला आणि मी लहानपणापासूनच मराठी बोललेली आहे तर मला खूप आवडते मराठीच भाषा बोलत बोलायला आवडते